जेव्हा पावसाळा येतो तेव्हा आपल्याला वाटतं की आपण सुद्धा ट्रेकिंगवर जाऊया ट्रेकिंगला गेलो की खूप मजा येते डोंगर चढायला मिळतो अनेक विविध झाडांची आपल्याला माहिती मिळते नवीन नवीन झाडे बघायला मिळतात रोपं बघायला मिळतात वनस्पती बघायला मिळते पण आपण जेव्हा ट्रेकिंग ट्रेकिंगला जातो तेव्हा आपण सोबत सोबत ज्या आपल्याला लागणाऱ्या सगळ्या वस्तू आपण सोबत घेऊन चांगलं सोबत घेऊन जाणं खूप चांगलं आहे कारण पाणी हे तर अनिवार्यच आहे पाणी पाणी हे खूप महत्त्वाचं आहे गोळ्या घेऊन जाणं महत्त्वाच्या आहेत कारण आपल्याला चक्कर येऊ शकते त्यामुळे पाणी त्यामुळे गोळ्या ह्या पाहिजेत सोबत नंतर थोडंसं खायला घेऊन जाणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे आपण जेव्हा ट्रेकिंगला जातो तेव्हा आपण चालतच जातो आपण खूप चालत राहतो आपल्याला डोंगर चढायचा असतो त्यामुळे आपल्याला पाण्याची खूप गरज असते जर ट्रेकिंगवर जाताना एखाद्याला काही झालं जर चक्कर आली तर आपण तोंडावर पाणी मारू शकतो नंतर आपण जेवण घेऊन जातो त्या आपण थोड्या वेळाने खायला पाहिजे गोळ्या घेऊन जा गोळ्या घेऊन जाणे खूप महत्त्वाचे आहे एखाद्याच्या पायाला जर गोळा आला तर आपण स्प्रे घेऊन जाऊ शकतो स्प्रे मारल्यावर पाय ठीक होतो ट्रेकिंगला जाताना ज्या आपल्याला वस्तू घेऊन जायच्या आहेत त्या म्हणजे पाणी गोळ्या थोडंसं खाणं स्प्रे विक्स विक्सची बॉटेल आणि पावसाळ्याच्या सीझनमध्ये आपण जेव्हा जातो तेव्हा खूप सारे तिथे कीटाणू असतात साप असतात त्यामुळे जाताना आपण परफ्यूम मारून जाऊ नये प्रॉपर शूज घालावेत पूर्ण कपडे असले पाहिजेत आपण जर शूज घातले आपण पायात जर बुटं घातली तर आपल्याला सापांचा धोका कमी असतो आणि आपल्या मोबाईलला नेटवर्क पाहिजे जर आपण हरवलो एखाद्या ठिकाणी तर आपण एकमेकांना बोलवू शकतो आणि जो आपण समूहाने जातो म्हणजे आपण दहा पंधरा जणं जातात तर सगळ्यांनी एकत्र डोंगरावर चढलं पाहिजे आणि एकत्रच उतरलं पाहिजे जर कोणी मागे पुढे झालं एखादा हरवला तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो त्यामुळे आपल्या प्रत्येकासोबत मोबाईल असणे अनिवार्य आहे त्यामुळे आपण एकमेकाला कॉल करू शकतो आपण फोन करू शकतो आणि विचारू शकतो की कुठे आहेत इथला रस्ता काय आहे आणि प्रत्येकाच्या हातात काठी असणे महत्त्वाचं आहे कारण कधी साप येऊ शकतो किंवा एखादा प्राणी येऊ शकतो तर त्यासाठी काठी महत्त्वाची आहे कारण पाऊस जेव्हा असतो तेव्हा सगळे प्राणी सगळे पाणी आडो सगळे प्राणी एखाद्या आडोशासाठी थांबलेले असतात त्यामुळे आपण जर तिथे गेलो तर प्राणी आपल्यावर हल्ला करू शकतात त्यामुळे आपण सावध असणे गरजेचं आहे